मोबाईलमध्ये काही समस्या आल्या तर मी स्वत च करून घेतो पण जर माझ्या लॅपटॉप संगणकामध्ये काही समस्या आल्या तर मी धामणगाव येथे राहत असतो तिथे सी सी आय टी एम एस सी आय टी अशा इन्स्टिट्यूट्स आहे कम्पूटर इन इन्स्टिट्यूट्स आहे तिथे जाऊन आम्ही त्या समस्यांचे निराकरण करू शकतो ते काका तेथील माझे खूप ओळखीचे आहे त्यामुळे ते मला लवकर करून देत